मला लहानपणापासून चित्रं काढायला खूप आवडते ही माझी जी आवड आहे चित्रं काढण्याची ही मला जशी कळते तशी माझ्या अंगी म्हणजे मला आत्मसात झालेली किंवा आलेली आहे हे मला अजून पण समजलं नाही पण जसं जसं माझं वय वाढत गेलं तसं तसं मी त्याच्यामध्ये कमांड माझी मी त्याच्यावर प्रभुत्व गाजवत गेलो मी लहान असताना मला चित्रं तर का म्हणजे आत्मसातच कला होती परंतु मी त्याच्यामध्ये विकसित केलं मी रोज शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी आल्यानंतर ज्याव ज्यावेळेस माणूस शाळेतून किंवा विद्यार्थी शाळेतून घरी आल्यानंतर विरंगुळ विरंगुळा घेतो त्यावेळेस मी चित्र काढून बघायचो तर सुरुवातीला खूप चुका व्हायच्या जसे की खूप मन म्हणजे खूप चुका व्हायच्या कधी गोलाकार निघायचा नाही कधी काहीच नाही व्हायचं प पण मला आवड खूप होती की आपल्याला चित्र काढायचं म्हणजे काढायचं आहे त्यामुळे मी को कोणतंपण जसं की चौकोनी डबा काढायचो त्यानंतर मग त्याला झोपडी द्यायचो त्याचं घर बनवायचो अशी मी कला माझी विकसित केली आणि नंतर मी एक कॉपीचं पेज असते ते पण चित्रकलेसाठी यूज केलं जातं तर मी त्याचापण काही दिवस वापर केला होता जेणेकरून त्याच्यावरून त्या पेजवर आपण जर काय म्हणतात त्याला पेन्सिलने वगैरे किंवा एखाद्या बंद पेनने जर आपण त्याच्यावरून रेखाटलं तर ते खालच्या पेजवर त्या चित्रासारखं उमटते तर त्याचा मी काही दिवस आधी वापर केला आणि नंतर मग मी त्या पेजचा वापर काढून स्वतः हातांनी ट्राय केलं एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस झालं नाही परंतु काही वेळेनंतर ते चित्र मला काढायला आवडतं हे अशीच मी माझी कला सतत चालू ठेवली आणि नंतर मी नंतर मला माहिती झालं की चित्र काढण्यामध्ये टू एच थ्री एच सिक्स बी बी वन बी टू बी थ्री अशा पेन्सिल्स असतात ज्या चित्र काढण्यामध्ये आपल्याला फार महत्वाच्या असतात तर मला हे नंतर समजलं त्यानंतर कलरमध्ये सुद्धा ऑइल पेंट पोस्टर कलर सगळे हे जे कलर येतं लिक्विड कलर हे मला नंतर समजले मग मी त्या कलरचा त्या पेन्सिलचा वापर केला आणि आज मी चांगल्या पद्धतीने चित्र काढतो